तुम्ही मुळच्या महाराष्ट्रीयन आहात आणि तुमच्या पिढ्यानपिढ्या तिकडेच राहणं झाल्यामुळे तुमचं बालपण त्याच्यानंतर शिक्षण आणि नोकरी सगळं गुजरातमध्ये झालं आणि त्यानंतर लग्नानंतर अचानक इकडे आलं मग गुजरातची खाद्य संस्कृती आणि महाराष्ट्राची खाद्य संस्कृती याबाबतीत तुम्ही काय माहिती सांगू शकाल खूप सगळी तशी माहिती सांगू शकतो गुजरातचे काही पदार्थ इतके छान सुंदर असतात की इथे तसे बनत नव्हते मी इथे आल्यानंतर स सर्वात आधी ढोकळा बनवायचा प्रयत्न ढोकळा बनवला घरच्यांना खूप आवडला ढोकळा पण खूप प्रकारचा असतो सगळ्यांना बहुतेक माहिती आहे ढोकळा म्हणजे डाळीच्या पिठाचा पण तसं नाही डाळीच्या पिठाचा जो ढोकळा करतात इथे त्याला आमच्या गुजरातमध्ये खमण ढोकळा म्हणतात आणि ढोकळा हा वेगळा असतो म्हणजे डाळ तांदूळ असं मिक्स करून त्याचं भरडपीठ काढून ताकात भिजवून करतात ह्याला ढोकळा म्हणतात इव्हन मुगाच्या डाळीचा पण ढोकळा करतात नुसत्या रव्याचा पण ढोकळा करतात असे ढोकळा करायचे पण खूप वेगवेगळे प्रकार आहेत इव्हन हांडवा म्हणून एक तिथला पदार्थ त्याच्यात पण डाळ तांदूळ असं मिक्स भरड दळून त्याचे ताकात भिजवून डायरेक्ट फोडणीत टाकून तो बनवतात तो हांडवा पण फार छान बनतो मुठीया नावाचा एक प्रकार आहे ते दुधीचे किंवा सगळ्या पालेभाज्यांचे गव्हाच्या भरड पिठात ते घालून जसे आपण पराठे करतो त्याच्यावेजी सैलसर भिजवून त्याचे मुटके वळून उकडून त्याचे फोडणी टाकून ते पण एक खायचा पदार्थ खूप छान वेगळा आहे महाराष्ट्रामध्ये मी जे आले आहे तेव्हा पुरणपोळी करायची बघितली तर पुरणपोळी करायला मला खूप अवघड गेली आमच्या सासूबाईंनी मला खूप छान प्रकारे ते शिकवली उंडा भरायचा तांदूळाच्या पिठीवर लाटायचा आणि आता मी इतकी सुंदर पुरणपोळी बनवायला लागली अळूची भाजी आमच्या गुजरातमध्ये नव्हती अळूची भाजी पण इथे महाराष्ट्रामध्ये येऊन पाहिली पहिल्यांदा मला सगळ्यांनी सांगितलं अळूची भाजीमध्ये अळू चुका आणि मुळा असं एकत्र करायचं मला माहीत नव्हतं मी तर मुळ्याचं पाला पण त्यातच घातला आणि मग सगळ्यांनी हसले तेव्हा मला कळलं क मुळ्याचं पाला नाही पण मुळाचे जे डोके असतात पांढरा भाग तो घालायचा असतो त्यानंतर इथे महाराष्ट्रामध्ये चटण्यांचे पण खूप प्रकार बघितले कढीलिंबाची चटणी लसुण खोबऱ्याची चटणी तिळाची चटणी कारळ्याची चटणी जवसाची चटणी ह्या अशा खूप विविध प्रकारच्या चटण्या पाहिल्या खरोखर चटण्या एक आपल्या महाराष्ट्रीयन थाळीमध्ये डावीकडचा असलेला एक उत्तम पदार्थ आहे तो पण मला खूप आवडला महाराष्ट्राची संस्कृती आणि गुजरातची संस्कृती अशी थोडीफार खूप जवळची आहे पण तरी काही काही गोष्टी त्याच्यात वेगळ्या आहेत पण दोन्ही समरस झाल्या की एक छान उत्तम संस्कृती बनते आणि मला ती खूप आवडते